हां आपण मॉडर्न आर्ट कॅलरीमधून बोलत आहेत ना अच्छा मला तिकडे एक चित्रकलेचं प्रदर्शन भरायचं होतं आमच्या चित्रांचं तर हां तर आणि तीन चार आम्ही मित्र आहोत त्या सगळ्यांची एकत्रीत चित्र भरवायची आहेत साधारणपणे शंभर दीडशे चित्रं तरी असणार त्या ठिकाणी लावायची तर किती सोय आहे एकूण ती चित्रांची वगैरे शंभर दीडशे मावतील का हॉलमध्ये तुमच्या हां हां अच्छा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

बरं आहे हो हो जेवणाची पण सोय आहे ना तिकडे हो दुपारची नाश्ता जेवणाची आणि रा अच्छा अच्छा अच्छा हां हां हां हां आणि काय म्हणतो होतो तिकडे माईकची वगैरे काय सुवि सुविधा आहे का कारण तिकडे जर लोक जास्त आली तर हां ठीक आहे चालेल चालेल चालेल चालेल हां तुम्ही आता रेंट सांगू शकतात काय ह्याचा ए सी रूमसाठीचा आम्हाला एक आठवडाभर तरी लागणार

अच्छा ठीक आहे ठीक आहे

तिथे आमच्या मदतीसाठी काही सेव हे असू शकतात का लोक वगैरे तिकडे चित्र लावण्यासाठी वगैरे आम्हाला अच्छा त्याची काही वेगळी चार्जिस ती त्यातच आहे सगळं स्वतंत्र चार्जेस आहेत

मग तरी तरी आम्हाला दोन तीन लोक तरी लागणार सगळी चित्रं वगैरे जड आहेत ना सगळी लावण्याची

चालेल चालेल चालेल मग मी आधी डिस्कस करून सगळं तुम्हाला फायनल सांगतो मग काय वेळा चालेल थँक्यू थँक्यू